हॅलो कोण बोलतं आहे

बोला हां हां हो बोला

केजीसाठी पंधरा हजार आणि थ्री स्टँडरसाठी तीस हजार हो हो नाही हो सगळीकडे तेच आहे ना म्हणजे आता इंग्लिश शाळा आहे ना इंग्लिश शाळा आहे हां बस आहेत पण ते पैसे तुम्हाला वेगळे भरायला लागतील हो ते मही महिन्याला पंधरा हजार व वर्षाचे मग हो हो हो हो आमच्याकडूनच आहे आहे पण ते पण पैसे तुम्हाला एक्स्ट्रा द्यायला लागणार हो जेवणाचे हां हां महाग कसं आता इंग्लिश मिडियमला तसं असणार कारण लहान मुलं पण असतात ना ती काही राहत नाही ना मग टिफीन काय नाही नाही नाही हो अहो कसं तसं कसं जमणार आता तुम्हाला केलं मग वाटतो हां हां बोला

नाही हो तसं नाही नाही नाही नाही नाही हो एक रकमीच देणे थोडे थोडे हफ्त्या हफ्त्याने द्या ना ऐका मी काय बोलते तुम्हाला एकदम जमायला नाही भेटले भरायला नाही ना भेटले तर तुम्ही असे टप्प्या टप्प्याने दिले तरी चालतं हां हां पण कमी नाही होत हो हो कसंही भरा चालते पण फक्त टप्प्या टप्प्याने अर्धे द्या ना थोडे वीस टक्क्यांनी द्या ओके ठीक आहे ठीक आहे चालेल हां ठीक आहे बाय बाय